नमस्कार मी वैष्णवी बोलते आहे मी तुमच्या वेबसाईटवरून एक गणपतीची मातीची मूर्ती मागवली होती पण तुमच्या खराब पॅकेजिंगमुळे ती मूर्ती थोडी खराब झालेली आहे त्या मूर्तीच्या एका हातावर तडा गेलेला आहे तरी तुम्ही ती मूर्ती बदलून देण्याची विनंती